हॅलो सर ग्राहक प्रतिनिधी आहात का गुड मॉर्निंग सुप्रभात सर सर मला तुमच्याकडून एक दोन मिनिटांचा टाईम पाहिजे होता हो ठीक आहे सर पण मला काय झाले आहे मी परदेशात फिरायला गेलो आहे सर पण माझ्या बिलाचा पुरावा सर तिथेच राहिलं आहे आणि मी सर आहे आता सध्या विमानतळावर मला सर ते बिलाच्या पावतींचा कसे बिलांच्या पावतींचं मला सर हे पाहिजे ना पुरावा इथे दाखवायचा आहे म्हणून मला तो विमानतळावर त्यांना दाखवावा दाखवायचा आहे त्या तातडीने सर मला बिलाच्या पावत्या पाहिजे आहेत त्यासाठी सर तुम्ही काही मदत करू शकाल का सर लई अडचण आहे आणि आता सर बिलाच्या पावतींचा सर तिथंच राहिलेल्या आहेत आणि बिलची पावती सर तेवढ्या तुम्ही मला ऑनलाईन काढून देऊ शकाल काय तातडीने पाहिजे सर डिजिलॉकरू करुनच स ग्राहक सेवा ठीक आहे ठीक आहे सर सर मदत करा आणि माझे नाव आहे आकाश बाळासाहेब खराळ या नावाने बिलाची पावती असेल सर रूमची बघा हॉटेलमध्ये आणि सर ठीक आहे सर सर किती मिनिटे लागतील हे हो हो ठीक आहे ठीक आहे सर ओके सर मग मी काय तुम्ही किती तुमचा नंबर देता का सर ठीक आहे सर आठ चार दोन एक एक चार तीन का ठीक आहे सर मी त्यावर मॅसेज करता तुम्ही सर मला ती बिलाची पावती पाठवा सर ठीक आहे सर मी खूप खूप आभारी आहे ठँक्यू सर